पाण्याचे ड्रेनेज सिस्टीम ही खूप हा खूप महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये आपण जे घरामध्ये पाणी वापरतो त्या पाण्या वापरलेल्या पाण्याचा बरोबर नियोजन करणं ह्याच्या हा प्रकार असतो त्याला ड्रेनेज सिस्टीम म्हणतात तर आपल्या गावामध्ये ही जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती जी सध्या चालू आहे ती खूप चांगली आहे पण त्याच्यामध्ये काही सुधारणा व्हायला हव्यात असं मला वाटतं यामध्ये आपल्या गावामध्ये काय करतात की जे वापरलेलं सगळं पाणी आहे ते आपण नदीमध्ये सोडून देतो तर ह्या प्रका ह्याच्यामुळे आपल्यामध्ये आपल्या पर्यावरणाला खूप नुकसान होतं असं मला वाटतं कारण हे जे घाण पाणी वाप नदीमध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे मासे किंवा तिकडची जी वनस्पती किंवा काही तिथे जे उगवतं त्याला खूप हानी पोचते असं दिसून येतं तर ह्याच्यामध्ये आपल्या आपण अनेक असे उप प्लॅन राबवू शकतो ज्याच्यामध्ये ते जे घाण जे पाणी सोडलेलं आहे ते आपण त्याच त्याला थोडीफार ट्रीटमेंट दिली तर ते पाणी म्हणजे त्याची जी हानी लेवल आहे ती कमी होऊ शकते आणि आपण ते पाणी पुन्हा वापरण्यामध्ये आणू शकतो त्यालाच रिसायक्लिंग असं म्हणतात तर हे पाणी जे फुकट जातं त्याच्यामध्ये आपण अनेक असे प्रकार आहेत जसे की क्लोरीन टाकू शकतो त्या पाणी साफ करू शकतो किंवा असे मोठे जर एखादी त्याच्यामध्ये दगड किंवा कुठले गोष्टी आढनं आढळून आल्या तर आपण त्या बा वेगवेगळ्या करून आपण ते जे चांगलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल ॲड टाकू शकतो जेणेकरून ते पाणी स्वच्छ होतं आणि पिण्यासार वापरण्यालायक होतं असं जर आपण केलं तर ह्या पद्धतीमुळे आपण एक पोल्युशन कमी करू शकतो आणि जास्तीत जास्त पाण्याचा कमीत कमी पाण्याचा वापर करून म्हणजे आपण पाणी वाचवू शकतो परत ज्या ड्रेनेज आपलं पाणी जाण्याची जी वाट आहेत पाणी घरातनं पाणी जाण्याची जी वाट आहे ती आपण स्वच्छ ठेवून ठेवून आपण ड्रेनेज सिस्टीम चांगली करू शकतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स ॲड करू शकतो ज्याच्यामुळे आपण ते पाणी स्वच्छ करता येतं आणि असं परत आपण कुठे ह्या गोष्टीची पण काळजी घेता आली पाहिजे की कुठेही पाणी साठून राहणार नाही ज्याच्यामुळे पाणी साठल्यामुळे अनेक अनेक प्रकारचे आजार आपलं आपण बघू शकतो जसं की मलेरिया वगैरे असे अनेक म्हणजे मच्छर आणि पसरलेले असे अनेक आजार आहेत जे आपल्याला हानिकारक असतात साठलेलं पाणी आपण त्याची व्यवस्थापना पण पूर्ण व्यवस्था पण आपल्याला नीट करता आली पाहिजे जेणेकरून आपण आपला परिसर जो आहे तो स्वच्छ आणि म्हणजे हानीमुक्त ठेवू शकतो